असे भरपूर ठिकाणी कार्यक्रम करायला मला आवडतील विशिष्ट एकाच ठिकाणी असं म्हणता येणार नाही सांगलीचं गणपती मंदिर आहे तर ह्या गणपती मंदिरात दरवर्षी गणपतीचा उत्सव असतो तर त्या गणपतीचा उत्सवामध्ये अनेक विविध मान्यवर गायला येतात सो मला तिथं गायन करायला गणपतीच्या समोर गायन करायला खूप आवडेल खूप आवडेल सकाळची भक्तिगीतं भावगीतापासून सुरुवात होती तर भावगीत भक्तिगीत गायला मला खूप आवडेल तिथं अशा बऱ्याच अनेक आहेत आपल्या सांगलीजवळच मिरजेमध्ये किराणा घराण्याचे अब्दुल करीम खाँसाहेब ह्यांची तिथं तिथं त्यांचं क कबर आहे त्या मिरासाहेब दर्ग्यामध्ये तर किराणा घराण्याचे अब्दुल करीम साब सो मिरासाहेब दर्ग्याचा उत्सव दरवर्षीप्रमाणं कायम असतो आणि दिवस अहो दिवसरात्र दे रात्रभर तिथं गाण्यांच्या कार्यकाळचा मैफिल निःशुल्क असं चालतं म्हणजे एकापेक्षा एक कलाकार तिथं मिरासाहेब दर्गा इथं गाऊन गेले आहेत उत्सवामध्ये अब्दुल करीम खाँसाहेबांनी म्हणजे पंडित जयतीर्थ मेवुंडी असतील भीमसेन जोशी असतील पंडित निलांद्रीकुमार पंडित शंकर महादेवन गाऊन गेले आहेत असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक गाऊन गेले आहेत पूर्वी हिराबाई बडोदेकर येऊन गाऊन गेल्या आहेत त्यानंतर बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर असे अनेक कितीतरी विविध लोक तिथे गाऊन गेले आहेत त्यानंतर आत्ताच्या याच्यात म्हणाल तर अभिषेक काळे असे अनेक वेगवेगळे लोक आज तिथे गाऊन आपली आपली कला त्यांनी तिथं सादर केली अब्दुल करीम खाँ साहेबांच्या तिथे सो मला तिथं गायन कायकला करायला खूप आवडेल रात्रीचे प्रहरातले जे राग आहेत ते मला तिथं गायला खूप आवडतील रात्रीच्या प्रमा प्रहरामध्ये गाणारे आहेत ते मला खूप आवडतील त्यामुळं मला तिथे आवडेल त्यानंतर आपल्या इथे मिरजेमध्येच गांधर्व महाविद्यालय आहे तर गांधर्व महाविद्यालयामध्ये का जो कार्यक्रम असतो तर तिथेही मला गायनकला करायला खूप आवडेल त्याचप्रमाणं गोव्याकडं जर तुम्ही गेलात तर मंगेशीचं मंदिर आहे गोव्याकडेला मंगेशी देवीचं मंदिर जे लता मंगेशकरांची देवी आपल्या स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची ती देवी आहे लता मंगेशीचं मंदिर आहे गोव्यामध्ये तर तिथे दरवर्षी मंगेशीचा उत्सव असतो गोव्यामध्ये तर तिथंही गायनकला कायम सादर करावी असं मला कधी तरी तिथं वाटतं की आपले आपण मंगेशी समोर तर तिथंही मला गायनकला सादर करायला खूप आवडेल त्यानंतर इकडे महाराष्ट्राचं आपल्या कोकणामध्ये गुहागर म्हणून आहे तर गुहागर चिपळूणजवळ तर त्या गुहागरमध्ये श्री व्याडेश्वराचं मंदिर आहे शंकराचं देवस्थान आहे ते अतिशय जागृत देवस्थान आणि मुख्य म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण लोकांची ते कुलदैवत तर तिथं दर श्रावणामधे व्याडेश्वराचा उत्सव असतो तर त्या व्याडेश्वराचा उत्सवात सुद्धा मला अतिशय गायला आवडेल त्यामुळं असे खूप ठिकाणी आणि गायनमध्ये खूप प्रकार आहेत शास्त्रीय आहे सुगम आहे तर मला सुगमसुद्धा गायला आवडेल शास्त्रीयही गायला आवडेल भावगीतं भक्तिगीतं तर मला आवडतीलच त्यामुळं मला हे खूप छान जमेल आणि असं मला वाटतं त्याचप्रमाणं अशे अनेक गोव्यामध्येच दुर्गादेवीचं एक मंदिर आहे तर दुर्गादेवीच्या मंदिरात नवरात्रीला तिथे मला आपली कला सादर मी गावंसं गायला मला जर संधी मिळाली तर मला नक्की तिथं गायला आवडेल त्यानंतर आपल्या इथे रत्नागिरीमध्ये एक देवीचं मंदिर आहे रत्नांगिरीजवळ तर तिथं ती दुर्गादेवीच आहे तिथं नवरात्रीमध्ये नऊ दिवस उत्सव असतो दुर्गादेवीचा सो नऊ दिवसामध्ये नऊ दिवस तिथे गाण्याच्या मैफिली चालतात रत्नागिरीजवळ आडिवरे नावाचं गाव आहे त्या आडिवरे नावाच्या गावामध्ये हे दुर्गादेवीचं मंदिर आहे तर तिथं नऊ दिवस नवरात्रीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात तिथं उत्सव असतो जे आपण आपली गायनकला सादर करतो तर तिथं मला नक्की गायनकला सादर करायला आवडेल अशा अनेक अनेक गोष्टी अनेक ठिकाणी मला गायन सादर करायला तिथे मला खूप आवडेल असं मी सांगतो त्याचप्रमाणं आपल्या इथं सांगलीमध्ये बागेतल्या गणपती म्हणून आहे तर बागेतल्या गणपतीमध्येसुद्धा इथे गणपती उत्सवात गाण्याची मैफिल असते सो मला इथेही गायन करा मला सादर कराय नक्की आवडेल शास्त्रीय उपशास्त्रीय त्यानंतर सुगम अशा पद्धतीनं मला गायनकला करायला तिथं खूप कळालेलं आणि मी आवडीनं तशी जर मला संधी मिळाली तर मी नक्की तिथे आवडीनं मी माझी गायनकला तिथे सादर करीन आणि मला ते जास्त आवडेल सादर करायला